बारावीचं परीक्षा झाली बारावीचं परीक्षा झाल्यानंतर मीनं फस्ट इयर सेकंड इयर परीक्षा दिली सेकंडरीच्या परीक्षा दिल्या देत असतांनाच माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर सेकंडरीचे पेपर दिले पण बॅक राहिले त्याच्यानंतर लग्नानंतरस मला डी येडच्या परीक्षेचं फॉर्म भरलं तीन वर्ष डि येट केलं त्या तीन वर्षाच्या काळात मला खूप काही संघर्ष करावा लागला म्हणजे लग्न झाल्यानंतर कुटुंब होतं कुटुंब पण पुष्कळ मोठं होतं त्याला सांभाळून घरचं पाहून सगळं करून मला त्या डी येट्टं करावं लागत होतं आणि त्याच्यानंतर डी येळ झालं फस्ट इयं झालं सेकंडेयर असताना म्हणजे लास्ट इयर असतानीस मला प्रेग्नंट होती मी प्रेग्नंटंचं पण झालं आणि ते प्रेग्नंट असतानाच माझं पेपर होता आणि त्याच्यामुळे तो पेपर बॅक राहिलं आणि फायनल त्याच्यानंतर मी पुन्हा फाॅम भरलं आणि फॉम भरल्यानंतर मग परीक्षा दिली परीक्षेनंतर मग मी पाच झाले अशाप्रमाणे माझं डी येट झालं